काका ऐका ना किती पैसे झाले माझे दोनशे पंच्याऐंशी ओके ओके ऑनलाईन आहे का हो तुमच्याकडे अरे बापरे नाही आहे नाही मग इथे जवळपास कुठे दुकान वगैरे असेल तर किराणामाल किंवा मेडिकल वगैरे आता चालू तर नाही आहे अरे देवा इथं दूरपर्यंत किंवा असेल थोडं तर बघता का म्हणजे नाही का बरं ठीक आहे तुमच्याकडे कॅश तरी आहे का म्हणजे दोनशे वगैरे सुट्टे

बघता का एकदा प्लिज कारण का माझ्याकडे आता सुट्टे नाही आहेत हो बघा ना हो असतील तर म्हणजे शंभर शंभरच्या नोटा जरी असल्या तरी चालेल बाकीचे पैसे ते तुमच्याकडेच ठेवा फक्त माझ्याकडे आता सध्या तरी पाचशेच आहेत हो नाही ना वर पण नाही आहेत बघा ना हो मग आता एवढी रात्र झाली तर बँक ए टी एम पण आता जायचं म्हटलं तर तुम्ही म्हणत आहे ते जवळपास नाही आहे तर आहेत आहेत बरं ठीक आहे हां मग मला ते दोनशे द्या आणि बाकीचे राहिलेले वरचे आहे दोनशे पंच्याऐंशीच्या वरचे तुम्ही तुम्हालाच ठेवा हो थँक यू बरं वाटलं तुम्हाला म्हणजे तुम्ही एवढं हे केलंत तिथलं एवढं रात्री मला सोडायला आलात माझ्या एका म्हणजे कॅन्सल नाही केली ॲटलिस्ट तुम्ही माझी राईड ओ थँक यू सो मच हो हो नाही मी तुम्हाला नेक्स्ट टाईमपासनं तुम्हालाच सांगत जाईल हो हो ओके हां हां शुभ रात्री गुड नाईट बाय बाय